तर मला जेवणामध्ये बघा नॉनवेजचं जास्त आवडतं वेजचं कमी आवडतं ॲक्च्युली आणि नॉनवेजमध्ये बघायला गेलात तर मला चिकन मटन हे गोष्टी आलं अंड्याचे अंडा फ्राय पण आवडतो त्यानंतर तंदुरी ॲटम आवडतो चिकन तंदुरी चिकन बिर्यानी त्यानंतर मटन हंडी नंतर तुमचं मच्छीमध्ये आपलं हे पापलेट फ्राय बांगडा फ्राय सुरमय फ्राय प्रॉन्स फ्राय आणि प्रॉन राईस पण मला खूप आवडतो तो पण आवडीने खातो चायनीजमध्ये पण बरेचसे ॲटम आवडतात मला चायनीज चिकन चिली बोला त्यानंतर मग तुमचे ट्रिपल राईस बोला किवा लॉलीपॉप तर आहेच आणि चिकन फ्राईड राईस बोला त्यानंतर अजून दुसरे एक्स्ट्रा बोलाल तर तुम्ही त्यामध्ये माझं ग्रेव्ही हे आपलं खेकडा खेकडा राईस बोला आणि इकडे दुसरं तुमचं बोंबील फ्राय बोला आं आणि दुसरं वाखटी फ्राय बोला हे नॉनवेजमध्ये झालं आणि वेजमध्ये पण ठराविकच खातो मी वेजमध्ये भाजी जास्त खातो मी पालेभाजी मुळाभाजी बोला मटर पनीर बटाट्याची भाजी पण पुरीभाजी पुरीसोबत मी खातो आणि त्याचबरोबर तुमची चवळीची भाजी बोला वालांची भाजी तुमचं डाळ डाळ भात हे जेवण ना नेहमीच असतं आमच्या घरामध्ये लोणचं असतं त्यासोबत थोडंसं आणि असं पूर्ण म्हणजे त्याचसोबत अजून तुमचं ह्यामध्ये बघा सोलकढी वगैरे हे गोष्टी जास्त घेतो मी ते मला खूप बरं वाटतं दही असतं थोडंसं जेवणामध्ये पापड भजी किवा कधीतरी वडापाव खायची इच्छा होते ते खातो पाणीपुरी अशा बऱ्याचशा गोष्टी मी खातो